इनियड आयडल शो हा हा इंडियन आयडल शो मी बघतो माझ्या घरात आम्ही सर्वजणं बघतो आणि इंडियन आयडल शोबद्दल बोलायचं ठरलं त आम्ही सर्वजण मिळून बघतो इंडियन आयडल शोमधला माझा आवडता कलाकार बोलायचं ठरलं तर पवनदीप राजन माझ्या घरी पण सगळ्यांना पवनदीप राजन हा आवडायचा पवनदीप राजन हा पाठच्या वर्षीचा विनर होता पवनदीप राजन याचा आवाज खूप चांगला होता तो त्यानी खूप सारे गाणे बोललेले त्यान त्याचे गाणे खूप गाजले आणि तो त्या शोमधून खूप नावाजल्या गेला आणि त्यानंतर तो आत्ता पण चालतो आहे पवनदीप राजन त्याचा आवाज आणि इतरही म्हणजे त्याच्याचबद्दल बोलू ठरलं तर पवनदीप राजन हा वेगळे वेगळे प्रकारचे वाद्य पण वाजवायचा आणि गाणं पण बोलायचा पवन पवनदीप राजन हा कसा मल्टिटॅलेन्टेड होता म्हणून जर प प्रेक्षक त्याच्यावर आकर्षित व्हायचे पवनदीप राजनचा आवाज पण खूप चांगला होता खूप एकदम सुरीला आवाज होता त्याचा त्याच्याबद्दल बोलायचं ठरलं तर तो माझा आवडता सिंगर होता आणि तो इंडियन आयडल दोन हजार तेवीसचा विनर होता हे हाच माझा आवडता अ आर्टिस्ट होता इंडियन आयडलमधला धन्यवाद